भूगोलशास्त्रामध्ये रेखानांचे महत्त्व भर खूप प्रमाणात आहेत म्हणजे भूगोलामध्ये वेगवेगळे भूगर्भ असतील पठार असतील पर्वत असेल नद्या असतील वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टी वेगवेगळ्या चिन्हाने रेखांकित करून लोकांना अवकलन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे जर पर्वतीय असेल जर भाग एखादा पर्वतीय असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारे दाखवू शकत आहात नद्या असतील नद्यांचं पाणी असेल तिथे तुम्ही निळा रंगाने रेखाटन करू शकत आहात आता की रस्ते आहेत वेगवेगळे तुमचं रस्त्यांचं माप आहे पूर्णपणे रस्त्यांची चिन्हं असतील रेल्वे लाइन्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण म्हणतो आहे की वाहतूक साधने असतील आपण वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो आहे वेगळ्या चिन्हाने आणि ते लगेच सामान्य माणसाला एकदम अवगत होण्यासारखं दिशादर्शक ठरेल पूर्णपणे रेखाटन करताना भूगोलशास्त्रामध्ये आता एखादा प्रदेश हा खूप जास्त पर्जन्यमानाखाली येत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पर्जन्यमानाच्या रेखाटनाने दाखवू शकत आहात जर कोरडवाहू जमीन असेल कोरडवाहू तापमान असेल भूगोलशास्त्रामध्ये तुम्ही पूर्णपणे रेखांक करताना वेगवेगळ्या गोष्टीचा मापनासाठी तुम्ही रेखाटनांचा यूज करू शकत आहात आणि तसेच भूगोलशास्त्रामध्ये किती रेखावृत्ते आहेत किती अक्षवृत्ते आहेत हे सगळे तुम्ही रेखांच्या माध्यमामध्ये ते दाखवू शकत आहात नकाशे असतील पृथ्वीचे जे गोल असेल पूर्णपणे पृथ्वीच्या ग्लोबवर तुम्ही ते दाखवू शकत आहात आणि एखादा प्रदेश कुठं आहे हे समजून घेण्यासाठी त्याची नेमकी जागा काय आहे किती तो रेखावृत्त आणि अक्षवृत्तावर आत्ता तो आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याचं त्याचं ज्ञान मिळणं खूप लगेच जमेल